हॅलो हा संध्या मॅडम बोलत आहेत का मी आदित्यची म्मी बोलते हॅलो हा मी आदित्यची म्मी बोलते काही कारणानिमित्त काही कारणानिमित्त आम्ही पेरेंट्स मिटींगला येऊ शकलो नाही तर आम्ही त्याचा रिजल्ट पाहायला येऊ शकतो का हो पण मला प्रत्येक विषयांची पेपर बघायला मिळतील ना आणि त्या टीचर्सला पण भेटायला मिळेल का हो मला काही विषयांबद्दल पर्टिक्युलर त्या टीचर्सशीच बोलायचं होतं की जसं की ही मॅथ्स आहे मॅथचे टेबल त्याचे लर्न नाई लर्न टेबल लर्न नसल्यामुळे मग त्याचे एक्झाम्पल सोल्व्ह करता येत नाही त्या संदर्भात म्हणजे थोड्याफार काही गोष्टी बोलायच्या होत्या पर्टिक्युलर त्या त्या सब्जेक्ट टीचर्ससोबत म्हणून म्हटलं होत मॅडम चालेल ओके मॅडम आणि आपलं फिक्स डे आहे ना भेटण्याचा की त्याच दिवशी त्याच वेळी भेटायचं म्हणून ओके मॅडम थँक यू हा हा